हॅलो

कोण बोलत आहे तुम्ही अच्छा ओके अच्छा तुम्हीच तुमचा क्लास डी आणि डिटेल्स वगैरे सांगा मला ओके ओके तुमचं डिपार्टमेंट वगैरे काय तुमचे डिटेल्स ह्या नंबरवर तुम्ही थोड्या वेळाने पाठवून द्या तुमचं नाव तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं वय तुमचा क्लास आणि तुमचं डिपार्टमेंटचे डिटेल्स आणि तुमचं मेजर मायनर डिसिप्लिन सगळं डिटेलमध्ये तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर पाठवा डिजिटल लायब्ररी सर्विसेस अवेलेबल आहे तुम्हाला लायब्ररीमध्ये यायला लागेल आणि आमचे पी सीज आहेत त्याच्यावर तुम्हाला लॉग इन करून दे देणार आमचे इथले सेवक मग तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि आणि तुमचे तुमच्या जर तुम्हाला जर अजून रेफरन्सेस दुसऱ्या लायब्ररीजमध्ये पाहिजे असेल युनिव्हर्सिटीच्या तर आमची जे गेट करून वेबसाईटए त्याच्यावरून तुम्ही ॲक्सेस करू शकता रिलेटेड बुक्स ओके ॲस्टासांतीनवर बुक्स आहेत म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक त्या नाही मिळू शकत पण तुम्हाला बुक्समध्ये तुम्हाला ॲक्सेस करून शोधायला लागेल सगळ्या बुक्समध्ये एक एक करून आमचं वेगळं एक सेक्शन आहे ॲक्वाकल्चरशी रिलेटेड आणि शेल फिशशी रिलेटेड प्लस केमिकल्सशी रिलेटेड सो तुम्ही ते ॲक्सेस करून बघू शकता फिश न्यूट्रिशन तुम्हाला ॲक्वाकल्चरच्या सेक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे शेल्स असणार त्यांना सगळे लेबल केलेले आहेत तुम्ही तेन ए नंबर शेल्फवर जाऊ शकता आणि तिकडून तुम्ही सगळे बुक्स चेक करू शकता येऊन पण तुम्हाला त्यासाठी लायब्ररीमध्ये यायला लागेल आणि रेफरन्सेस कलेक्ट करायला लागतील बुक्सचे तुम्ही कॉलेज टायमिंगला याल तर ओपनच असते लायब्ररी फक्त टेन थर्टी टू फाईव्हचा टायमिंग आहे लायब्ररीचा हो हो वॉट्सअपवर मला तुमचे पर्सनल डिटेल्स लागतील ते फक्त तुम्ही पाठवून द्या तुम्ही उद्या या आणि कलेक्ट करा बुक्स